माणूस मोठा होतो तशीच त्याची स्वप्ने पण मोठी होतात माणूस कितीही मोठा झाला तरीही संचयनाचा मूळ स्वभाव त्याचा कमी होत नाही किंवा जात नाही किंबहुना हा स्वभाव वयाप्रमाणे वाढत जातो आजच्या कमाईमधून थोडे थोडे बाजूला ठेऊन संचयन करणे हा मानवधर्म आहे बचत गट हे पहिले पाऊल आहे जे गावागावात आज बचत गट लाखोंच्या संख्येत निर्माण झाले आहेत आणि होत आहेत आणि ते कसे निर्माण करायचे आणि बचत गट म्हणजे काय हे नक्की बऱ्याच लोकांना माहीत नसते एकी करण्याचे उदाहरण म्हणजेच बचत गट एक से भले दो और दो से भले तीन किंवा एक और एक ग्यारा अशी बरीच हिंदी काव्य आणि गाणी आपण सर्वानाच लहानपणापासूनच ऐकली जात आहेत आपण सर्वाना लहानपणापासून ऐकून सुद्धा बचत गटाबद्दल माहीत नसतं पण बऱ्याच लोकांना आता हे कळेल की बचत गट हे वास्तव वैद्याशी या गाण्याचे किती संबंध आहे किंवा या गाण्यांचा गोड अर्थ जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्नसुद्धा नाही केला बचत गट हाच गोड अर्थ दर्शवतो आणि उदयोगधंद्यात अनुभव देतो आणि बचत गट त्यामधून आज हे कळतं की स्वप्नांना कोणतेही बंधनं नसतात पण वास्तं वास्तविक इक जीवनाचा स्वप्नांच्या पंखांना जाळून टाकतो त्यामध्येच प्रामुख्याने लोक स्वतःची ओळख आणि स्वतःबद्दल असलेली जीत ओळखतात आणि महिलांना रोजगारा रोजगारात बचत गटाचं खूप मोठा वाटा आहे म्हणजे छोटे छोटे उद्योगधंदे करुनसुद्धा महिला आपलं रोजगार करू शकतात आणि आता प्र प्रधानमंत्री योजनेतून महि प्रत्येक महिलेला दर वर्षासाठी एक लाख रुपये द्यायचे योज योजना राखली गेली आहे आणि त्यासोबत प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेला दर महिन्याला ठराविक अमाऊंट ही त्याच्या खात्यामध्येसुद्धा दिली जाणार आहे आणि प्रत्येक महिलेकरता एक मशिनसुद्धा देण्यात येणार आहे त्याच्यात त्या मशीनमधून त्या महिलेचा आर्थिक रोजगार भागू शकेल